हो एड्स निवारण योजना पण सुरू आहे ज्या महाराष्ट्र शासनाच्या सुरू आहे आणि त्या संदर्भात वेगवेगळ्या रॅल्या रॅली काढणे आणि त्या संदर्भातला प्रचार प्रशार सुद्धा सुरू आहे दुसरं आहे की पोलिओ मोहिम सुद्धा राबवल्या आते लहान मुलांना पोलिओ लसीकरण केल्या जातं वर्षातनं दोन वेळा त्यांना ते दिलं जातं त्यानंतर महात्मा फुले आरोग्य योजना आहे जी सगळ्या सर्वच हॉस्पिटलमदे एक लाखापरेंतचे जे कुठले ऑपरेशन्स असतील त्या संदर्भातील सोई सुविधा पुरवल्या जाते तिसरं आबा कार्ड सुद्धा तयार करण्यात येत आहे तं हा ही संपूर्ण व्यवस्था सुरू आहे सेवा आरोग्य सेवा सुधारण्याकरिता